काही दिवसांपूर्वी रशना या कंपनीची घरघंटी घेतली होती भरपूर चांगली आहे म्हणजे त्याची जी कॉड दिली आहे ती बऱ्यापैकी लांब आहे त्यानंतर जे चाकं आहेत ते स्मूत आहेत म्हणजे इकडून तिकडे हलवायला बरी आहे पोर्टेबल आहे जे ब भांडे दिलेत म्हणजे ते चांगल्या क्वालिटीचे आतमधे श्टेनलेस श्टील आहे बाहेरचं जे सनमाइका लावलेलं आहे ते चांगलं आहे आणि त्याच्यामधे दळणपण भरपूर चांगलं स्मूत म्हणजे बारीक होऊन येतं आहे तर आणि जे स साफ करायला त्याच्याबरोबर ब्रश वगैरे पण दिलेत साफ करायला सोप्पं आहे पीठ बाहेर पडत नाही तर अशा प्रकारे ही जी कंपनी आहे ती म्हणजे या कंपनीची जी घरघंटी आहे रशना भरपूर चांगली आहे आणि सगळ्यांना आवडली